दरोजच्या जीवनात तसा आपण तंत्रज्ञानाचा वापर कर करतोच त्यामध्ये अनेक वेळेला तंत्रज्ञानाला भाषेची गरज मात्र भासते कारण त्यामुळे काही गोष्टी सुलभ होतात आणि म्हणून खूप जवळ जोडलेली जे आपले म्हणजे जसं आपले मित्र आहेत त्यांच्या सोबत आपण सोशल मीडियावर गप्पा मारू शकतो तिथे तुम्हाला भाषेची गरज भासतेच जसं ऑनलाईन शिक्षण घिऊ शकतो किंवा ईबुक्स आहेत जी आपण बुक रिडींग करू शकतो बऱ्याच वेळी अशा होतात की स्थानिक लोकांना या भाषेचा आधार घिऊन दुस म स्वतःच्या भाषेमध्ये एखादी वस्तू मागवायची असेल किंवा ट्रांसलेत करायची असेल तं ती या तंत्रज्ञानाच्या ब अगदी सहज आणि स सोप्पं झालेलं आहे की त्याच्यामुळे ती आत्मसात करू शकतो तसेच आपण गुगलवरती सर्च करतो तेव्हा आपल्याला आपल्या भाषेतील वस्तू किंवा इतर कुठली माहिती जर पाहिजेल असेल ब तर आपण आपल्या भाषेचा वापर करून ती वस्तू किंवा ती ते ती गोष्ट मागवता येते किंवा बघता येते अशा वेळेला वेगवेगळ्या मार्गांनी मराठी भाषेचा तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या सहाय्याने प्रगतिशील बदल होत आहे